हां मला कांदिवली ते चेंबूर कॅब बुक करायची होती उद्या सकाळसाठी मला उद्या सकाळी आठ वाजता निघायचं आहे मॅडम तर हो हो रिटन मला संध्याकाळचा कार्यक्रम आहे तरी नऊ दहा वाजतील मॅडम जेवून निघणार तिथून गाड्या कुठल्या कुठल्या आहेत तुमच्याकडे आमची सात सात सात माणसं आहेत

अल्टीगा मला वाटतं बरी पडेल मला काय चार्ज काय आहे मॅडम नाही ए सी पाहिजे मॅडम लहान मुलंही आहेत हो वय वयस्कर पण आहेत आईवडील आहेत त्या हिशोबाने का नाही कांदिवली कांदिवलीवरून निघायचं आहे आम्हाला सकाळी आठ वाजता निघायचं आहे हो चेंबूरला

हं तर ए सीचे काही हे नाही बाराशे नाही होणार

आणि ड्रायवर मॅडम नाही व्यवस्थित कारण तेच लहान मुलं पण आहेत ना हो पण सकाळी सकाळी बरोबर आठ वाजता आम्हाला निघायचं आहे सकाळी बरोबर आठ वाजता निघायचं आहे हो

ठीक आहे बाकीचं म्हणजे तेच टायमिंग आमचं ठरलेलं आहे ना तिथे कार्यक्रम जरा सकाळी दहा वाजता दहाची म्हणजे हळदीचा वगैरे कार्यक्रम आहे हां म्हणजे चालेल हो तुम्ही नंबर पाठवा मला त्या ड्रायवरचा आणि गाडी वगैरे जरा व्यवस्थित म्हणजे जु जु

गाडी नवीन आहे ना मॅडम चांगल्या कंडीशनमध्ये आहे ना नाही नाही कारण मागे मागे पण आम्ही एकदा अशी गाडी बुक केली होती ना सांगताना मग त्याने अशी सांगितली आणि एकदम जुनी गाडी सीट वगैरे बरोबर नव्हत्या ए सी पण चालत नव्हती

नाही तसं काय असेल तर आधीच सांगा म्हणजे नाहीतर आम्हाला दुसरा ऑप्शन हे करायला नाहीतर परत सकाळी सकाळी मग आल्याच्या नंतर आम्हाला आमचं हे होईल ओके मॅडम चालेल चालेल ओके पण आठ वाजता पाठवून द्या सकाळी ओके डन